गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतामध्ये पोलीस भरतीच्या नोकऱ्या निघालेल्या आहेत सफाई कामगारच्या नोकऱ्या निघाल्या आहेत त्यानंतर आर्मीच्या काही जागा निघालेल्या आहेत शिक्षक भरती निघाली आहे रेल्वेच्या भरत्या निघालेल्या आहेत अशा प्रकारचे बऱ्याचसे पदे निर्माण झालेली आहेत पण लोकांचा आताचा जसा कल आहे हा काही स्वतःचा व्यवसाय निर्माण करून स्वतःचं चॅनल निर्माण करून त्याच्यावर प्रसारमाध्यमाच्या माध्यमानं आपला बिझनेसचा प्रचार करत आहे आणि आपल्या भारतातील तरुण मंडळी सध्या स्वतंत्र रोजगाराच्या व्यवसायात जास्त इंटरेस्ट घेत आहे तर स्वतःचे व्यवसाय जसे केक आहे नवीन नवीन डिझायनर आहे त्याच्याबद्दल आपलं काही पाककला आहे फूड्समध्ये यामध्ये लोकांचा जास्त इंटरेस्ट आहे त्याबद्दल लोकांना आता भारतातील तरुण जास्तीत जास्त स्वतंत्र व्यवसायच्या मागं वळलेला आहे